धाराशिव जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जातो धाराशिव जिल्ह्यात मुख्यत्वे भाकरीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात कारण भाकरी जी आहे ती ज्वारीपासून बनवली जाते आणि ज्वारीचं महत्त्व म्हणजे ज्वारी ही रब्बी हंगामात घेतली जाते आणि ज्वारीपासून म्हणजे ज्वारी पेरल्यावर जो कडबा राहतो तो शेतकऱ्यांना आपल्या जनावरासाठी पण वापरला जातो आणि ते ज्वारी जी उत्पादित होते ती शेतकऱ्याला आपल्याला वर्षभर पूरते जो शेतकऱ्याला ती भाकरी जी आहे ती अतिशय चविष्ट आणि पोषक असते त्याच्यामुळे भाकरी आवडते आणि ह्या भागात मोठ्या प्रमाणात केलीही जाते भाकरीसोबत तुम्ही पिठलं असेल किंवा आमटी असेल ह्या भागात ही चवीने खाल्ली जाते त्या उमरगा ह्या भागात खोबऱ्याची आमटी एक प्रसिद्ध आहे ते खोबऱ्याची आमटी आणि भाकरी ही काला करून खाल्ली जाते आणि ह्या भागात खूप मोठ्या प्रमाणात ती लोकप्रिय आहे